जेव्हा लॉकडाउन लागलेलं होतं तर तेव्हा मग घरी बसून बसून माणूस बोअर होऊन जाते आपण म्हणू शकतो तर मग जेव्हा मी दुसरे यूट्यूब वगैरे चॅनल बघत होती तर त्यावर बाया जे होत्या बाया किंवा आज्या तर ते रेसिपीज वगैरे बनवायच्या आणि टाकायच्या तर त्यांच्यामुळे त्यांची म्हणजे इन्कमसुद्धा होत होती यूट्यूबवरून तर मी पण असंच सोचलं होतं की यूट्यूबवर एकदा माझे जे व्यवसाय आहे म्हणजे कपडे करायचं तर जे फॅशन डिझायनिंगचं आहे तर मीसुद्धा सोचलं होतं की मी हे करू म्हणून आणि मी जेव्हा याला सुरुवात केली आधी आली की म्हणजे नेमकं ब्लाऊज कसं बनवतात मग त्यानंतर कोणताही फ्रॉक वगैरे ड्रेस वगैरे कसे बनवतात आणि याची यूट्यूबवर मग व्हिडिओ टाकली आणि तसंच व्हिडिओ टाकल्यावर मग त्यानंतर थोडं थोडं करून शॉप बनवली एक ऑनलाईन माझी बिझनेसची व्हॉट्सॲपवर आणि तसंच जेव्हा मग माझ्या घरच्यांना याबद्दल मी सांगितलं तर ते अतिशय म्हणजे प्रसन्न होते त्यांनीही मला खूप जास्त सपोर्ट केला आणि त्यामुळे मग अजूनच जास्त माझा जो व्यवसाय आहे त्याला हातभारसुद्धा लागला आणि आता तो खूप जास्त सुरळीत चालतो आहे